अमनदीप हॉटेल आहे का तुम्ही हॉटेलचे ओनर आहा का मी कामिनी बोरकर बोलत आहे मी दिल्लीला असते आणि माझं ऑफिशिअल काम आहे महाराष्ट्रामध्ये अकोल्याला हा तर मला दोन तीन दिवसासाठी रूम लागणार आहे आणि मी वेजिटेरिअन आहे आणि मला तिकडची काहीच माहिती नाही आहे हा मला तिकडची काही माहिती नाही आहे म्हणून थोडी माहिती द्याल का तुम्ही म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत माहि हा हां हां हां आणि हॉटेलमध्ये म्हणजे काय आहे असं खाण्यापिण्याचा काय राहते हां हां हां वेजिटेरिअन आहे मी म्हणजे बाहेर पण चौपाटीवर पण काय मिळते काय नाही मला सर्वच माहिती द्या तुम्ही हा हा

हूं हूं हूं हा हूं हूं हूं हां हां हां मिळून जातील हो का हा हा हा आणि तिकडे वातावरण वगैरे कसं आहे हां हां हां हो काय आणि अजून काय आहे खाण्यासाठी अजून तिथे

म्हणजे स्पेशल ऑर्डर द्यावा लागते का स्पेशल ऑर्डर द्यावा लागते आपल्याला ते आणि त्याचे पे पण जास्त लागत असेल ना हूं हो का ठीक आहे मग मला जेव्हा यायचं असेल तर मी तुम्हाला कॉल करून सांगेल तेव्हा माझी रूम तुम्ही बुक करून ठेवाल मी पेमेंट वगैरे करेल ठीक आहे ओके